मागच्या आठवड्यातच आम्ही कोल्हापूरवरून देवदर्शनाला गेलो होतो कोल्हापूरवरून वापस येताना आम्ही रेल्वेमध्ये रिझर्वेशन केलं होतं परंतु आमच्या बाजूच्या शीट नंबर दोन माणसाचा एकच आल्यामुळं त्या दोघांमध्ये तू मी झाली आणि त्या दोघांची ही अडचण ऐन वेळेला आल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ह्या बाब थोडासा विचार करावा नंतर रेल्वेमधील जे टॉयलेट असतात त्याची स्वच्छतेचा पण थोडासा विचार केला पाहिजे खूप लांब लांबचे प्रवास लोक रेल्वेतून करतात व टॉयलेट बाथरूम ही प्राथमिक गरज आहे ते स्वच्छ हे असायलाच पाहिजे टॉयलेट बाथरूम तर गरज लागतंच लागतं आणि याची स्वच्छतेची काळजी घ्यावी बाकी रेल्वे प्र प्रवास आरामदायी असतो रेल्वेसारखा प्रवास दुसरा कुठलाही नसतो रेल्वेमध्ये एकदम छान छान प्रवास होतो आणि बाकी सगळे अनुभव रेल्वेचे चांगलेच आहेत रेल्वेला तिकीट वगैरे योग्य असतं त्यामुळं रेल्वेत कुठलीही अडचण येत नाही परंतु काही बा किरकोळ किरकोळ बाबी आहेत याच्याकडे थोडं रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्यात यावं बस